काय म्हणाल्या

आवाज अडकायलाय नेटवर्कमध्ये या

हां हां बोला हां आमच्याकडे पॅराशुटा

हां हां हां हॅलो हां कॅन्सरच्या गोळ्या आल्या आहेत

ओमिडो कंपीनीच्या आल्या आहेत आणि तुम्हाला हां तुम्ही ओके ठीक आहे तुम्ही काय करा आमच्या इथे येऊन आम भेट द्या एकदा आम्ही इथं सांगतो कॉलवर तुम्हाला काय काय सांगावं हां हां तर ती गोळी अशी आहे की त्यामुळे नाही काही आणि आवाज ये काय म्हणाल्या आवाज कटायलाय तुमचा

त्याचे बॉक्स का त्या त्याचं कालच स्टॉक आला आहे पंधरा ते वीस बॉक्स आले मग आले आहेत आणि तुम्हाला किती हवे आहेत हो ठीक आहे दहा हां तर दहा ओमी एक गोळी आलेली आहे

हा तुम्हाला क कंपनीचा का ओविओ कंपनीचे आले आहेत आम्ही तुम्हाला गोळे हां आम्ही तुम्हाला गोळ्यांची लिस्ट आणि ते सगळा डाटा ते आमचा तुम्हाला पाठवतो तुम्ही पहा मग तुम्हाला क त्याच्यातले काय काय हवं काय काय नाही ते आम्ही तुम्हाला सगळं पाठवून देऊ आणि एकदा तुम्ही आम्हाला भेट द्या

हा ठीक आहे धन्यवाद हो ठेवा हां सगळं पाठवून